अलीकडच्या काळामध्ये राज्य सरकार हे व्यवसायाभिमुख पावले उचलत आहे आम्ही पाहिलं की औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आल्या मीही एका प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी झालो होतो त्या ठिकाणी नारळाच्या वरचं जे आवरण असतं त्या आवरणाच्या माध्यमातून उत्पादन कसे घेतले जावे ते उत्पादन कसे निर्माण केले जावे या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करण्यात आलं नारळाच्या झाडापासून झाडू तयार करणं असेल किंवा नारळाचा उरलेल्या वरच्या आवरणापासून त्या चुऱ्यापासून योग्य ते कौशल्यातून तयार केलेली आकर्षक वस्तू असेल अशा अनेक संदर्भानं मार्गदर्शन करण्यात आलं एका ठिकाणी व्यवसाय चालतो त्या ठिकाणी आम्हाला अधिकारी व्यवसाय अधिकाऱ्याने आम्हाला तिथं घेऊन गेला आणि तिथे आम्हाला ते त्यांनी दाखवलं अशा पद्धतीने व्यवसायाला चालना राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जात आहे सोबतच आपण पाहात असू की खादी ग्राम उद्योग मंडळाच्या माध्यमातून रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात राज्य सरकार अनुदान देण्याचं काम करत असते सोबतच या माध्यमातून रेशीम उद्योग जास्तीत जास्त वाढला जावा या दृष्टिकोनातून उद्योजकांना प्रेरित करण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जातं आणि यामुळे कापड उद्योगाला चालना मिळत आहे कापड उद्योगाला भरभराटी आणण्याचं काम या माध्यमातून केलं जातं मी एक अशीही योजना राज्यामध्ये पाहिली की विविध बँक्यांनी व्यावसायिकांना प्रशिक्षण देण्यासाठी लघु सूक्ष्म व्यावसायिकांना प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतल्याचा दिसून असतो एच डी एफ सीसारख्या बँकेने केशकर्तनालय उभारण्यासाठी केस कापणाऱ्या न्हावीला योग्य ते मार्गदर्शन करण्याचं काम अलीकडच्या काळात केलं जात आहे त्यामुळे त्या न्हाव्याला योग्य तो रोजगार उपलब्ध झाल्याने तो स्वत ची पोटची खळगी भागवू शकतो इतपत त्याला तयार केलं जात आहे नक्कीच अशा प्रकारच्या अनेक योजना राज्यात उदयाला येत आहेत प्रशिक्षण निर्माण होत आहे यामुळे मोठ्या प्रमाणात नवीन नवीन संधी निर्माण होत आहेत कुक्कुटपालनावर आत्ताच्या घडीला मी पाहिलं की अनेक अशा संस्था आहेत ज्या कुक्कुटपालनाच्या संदर्भात कार्यशाळा घेतात आणि हा व्यवसाय अधिकाधिक कसा वाढला जाईल याकडे विचारपूर्वक मंथन करण्याचं काम काही संस्थांच्या माध्यमातून होतं आहे राज्य सरकारसुद्धा त्यांना पुरेपूर मदत करताना आम्हाला दिसतं आहे सोबतच महिला बचत गटांना आज अलीकडच्या काळामध्ये संधी प्राप्त झालेली आम्हाला दिसून येते ते महिला बचत गट एकत्र येऊन महिलांचा समुदाय हा एखादी वस्तू तयार करून तो बाजारात विकतो असंच एक माणदेशी फाउंडेशन म्हणून आहे सातारा जिल्ह्यामध्ये त्या माणदेशी फाउंडेशनमधून माणदेशामध्ये ज्या काही वस्तू निर्माण केल्या जातात महिलांच्या स माध्यमातून त्या वस्तू त्या बाजारामध्ये विकण्यासाठी त्यांनी स्वतःचं एक कार्यालय उघडलेलं आहे आणि या माध्यमातून तिथल्या रो रोजगाराला नवीन संधी निर्माण झाली अशा पद्धतीचे अनेक परिश प्रशिक्षण निर्माण झाल्याने रोजगाराची तर संधी निर्माण झालीच परंतु आर्थिक उत्थानालासुद्धा चालना मिळालेली आम्हाला पाहायला मिळत आहे